जनावरांसाठी चरायला हिरवा चारा मक्याचा चारा हे अशा गोष् टी शेतामध्ये उपलब्ध असतात उपलब्ध असतात खराब हवामानामुळे खराब हवामानामुळे उपलब्ध असतात खराब हवामानामुळे त्यांचं पचनक्रिया ही कमी होते हे प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावरं चारा खात नाही पाणी पिणे कमी होते दुग्ध व्य उत्पादनामध्ये घट होते जनावरं चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते हे सर्व प्लास्टिक व हवामान चेंज झाल्यामुळं त्यांच्यामध्ये अशे परिणाम दिसून येते गोठा प्लास्टिक मुक्त ठेवावा लागतो मोकाट किंवा चरण्यासाठी सोडलेली जनावरे बाहेर टाकलेलं अन्न प्लास्टिकच्या पिशवीसोबत गिळतात तेव्हा जनावरे वेगवेगळ्या दुष्परिणामाला बळी पडतात प्लास्टिकमुळे जनावारांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात दुग्ध उ उ उत्पादन कमी होते व्यवस्थापनामध्ये अडचणी येतात जनावरे प्लास्टिक खातात

किंजनी कम कमतरता आढळते प्रतिकूल हवामान जनावरे बांधण्याकरिता अपुरी व्यवस्था जनावरे मोकट सोडणे अशा अनेक कारणांमुळे जनावरे प्लास्टिक खातात